मी माझ्या वावरात रोपटे लावलेली होती ते त्याला पाणी टाकायची ते ते थोडे मोठे मोठे होत गेली मग मला खूप चांगलं वाटलं तिथून त्यांच्यामुळे मला फळं भेटली ते पाहून मला माझ्या आईने मदत केली मी घरी पण फुले लावली गुलाबाची झाडे निशिगंधाची झेंडूचे ते मला क त्यां त्याला फुलं लागून मला खूप छान वाटले फळांची पण झाडे लावली ते पण बघून मला ते त्याला फळ लागून मला खूप छान वाटले ॲपल वगैरे